पुढील काही वर्षांमध्ये आमच्या वैयक्तिक जीवनावर तंत्रज्ञानाचा म्हणजेच मोबाईल इंटरनेट याचा सर्वात मोठा प्रभाव पडेल आजकाल आपण बघतोस छोट्या छोट्या लहान पोरांच्या हातातही मोबाईल आपल्याला दिसतो हे त्यांच्या बुद्धिमानासाठी हे चांगले नाही आहे एवढ्या छोट्या वयात मोबाईल युज करणे वापरणे हे चांगले नाही आहे इंटरनेट हे ज्ञानाचा भंडार आहे ते आपल्याला खूप महत्त्वाचे आहे पण आजकाल लोक इंटरनेटचा वापर करून ही लोकांना फसवू फसवणूक करता लोकांची फसवणूक करतात एके प्रकारे ते चांगले आहे बट आपण दुसरा प्रकारे बघू तर ते धोकादायक आहे आपल्या त्याच्यावर प्रभाव पडू शकतो मोबाईल इंटरनेट हे सगळं आपल्या उपयोगाची वस्तू आहेत परंतु कुठ यूप उपयोग करायचा किती उपयोग करायचा कोणत्या प्रमाणात उपयोग करायचा हे आपल्याला कळायला पाहिजे जेणेकरून आपल्यावर त्याचा जास्त घातक प्रभाव पडणार नाही व आपल्याला ते पोरांना छोटा बाळांना समजवलं पाहिजे की मोबाईल इंटरनेट हे सध्या आपल्यासाठी नाही आहे मोठे झाल्यावर त्यांचा आपल्याला उपयोग होईल पण सत्यात गेमिंग वगैरे साठी त्यांचा उपयोग नाही आहे गेमिंग खेळतात सोशल मीडियावर आहेत छोटी पोरं त्यांच्या ते माईंडमध्ये चुकीचा प्रभाव पडतो म्हणून आपल्याला या दोघांचा आपला जीवनावर खूप मोठा प्रभाव पडणार आहे